नमस्कार हा रुचिरा हॉटेलचा नंबर आहे ना हां हां मी बोलते आहे मी आत्ता एक ऑर्डर दिलेली होती हां माझा ऑर्डर क्रमांक आहे आर पाच चार पाच चार आत्ता मी ऑर्डर दिली होती एक पावभाजी आणि बिर्याणी अशी ऑर्डर दिलेली होती पण काही कारणने मला ती नको आहे तुम्ही जर ती तयार केले नसेल तर ते कॅन्सल करा प्लीज कॅन्सल करा पुन्हा जेव्हा लागेल तेव्हा मी ऑर्डर करीन आणि ह्याचे पैसे मी ऑलरेडी भरलेले आहेत तर हे तुम्ही परत देऊ शकता का नाही तर ह्याची क्रे क्रेडिट नोट द्या मला मी पुढच्या वेळे ती वापरीन

अहो असं काय म्हणताय तुम्ही कॅन्सल करता येणार नाही म्हणून आता जर मला आता नको आहे तर कॅन्सल करावीच लागेल ना आणि तुम्हाला मी म्हणते आहे की पैसे द्या किंवा क्रेडिट नोट द्या मला लगेच पैसे परत पाहिजेत असंही माझं म्हणणं नाही आहे आणि जर तुम्ही अजून ते तयार केलं नसेल तर नका पाठवू ना बघा बरं चौकशी करून जरा कोणाला तरी विचारा तयार केलं आहे का पॅक माझा हां नाही ना नाही ना तयार केला अजून मग ठीक आहे हे कॅन्सल करा आणि नंतर मला केव्हा पाहिजे तेव्हा मी तुम्हाला ते कळवीन आणि मला पैसे लगेच परत नको आहेत घाई नाही पण पुढच्या वेळेला हे क्रेडिट मी नक्की वापरेन हां अच्छा थँक्यू